वीज पुरवठा ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये कसा होतो ते आपण समजून घेऊया आता माझं उदाहरण घेऊया मी आर्वी शहरामध्ये राहतो तर इथे वीज पुरवठा खंडित होत नाही ओके तर माझं जे वर्क आहे ते सगळं ऑनलाइन आहे मी ऑनलाइन वर्क करतो तर सपोज एखादी वेळा वीज खंडित झाली तर माझं त्या दिवसाचं जे वर्क आहे ते तिथे स्टॉप होतं मला काहीच करता येत नाही ओके तर इथे जो आर्वी शहरामध्ये आहे तर वीजपुरवठा इथे खंडित होत नाही त्यासा त्यामुळे जो माझा जो ऑनलाइन वर्क आहे ते मी चांगल्या पद्धतीने इथे करू शकतो आता समजून घ्या खेडं आहे गावामध्ये काय होतं तर जे खेडेगावामध्ये आहे ते जे मॅक्झिमम लोकं आहे त्यांची जे उपजीविकेचे जे साधन आहे ते शेती आहे ओके आणि शेतीसाठी महत्वाचा घटक म्हणजे काय आहे की पाणी आहे ओके तर इथे बघा इथे वीज पुरवठा सारखा काय होतो खंडित होतो तर त्या लोकांना काय प्रॉब्लम होते की शेतीसाठी वेळेवर पाणी त्यांना देता येत नाही किंवा असं पण होतं की दिवसा त्याम दिवसा त्या भागात काय होतं की वीज पुरवठा खंडित राहतो आणि रात्री तो वीज पुरवठा चालू राहतो तर त्या लोकांना प्रॉब्लेम हे येतं की दिवसा ते कामं त्यांना म्हणजे वॉटर सप्लायचं जे काम आहे पाणी पुरवठ्याचं जे काम आहे पिकांना ते त्यांना दिवस करता येत नाही व ते त्यांना रात्री करावं लागतं ओके तर असा फरक वीज पुरवठा शहरी भागामध्ये व ग्रामीन भागामध्ये खंडित झाल्याचा असा इथे प्र परिणाम दिसून येतो